हां सुदर्शन मोटर्समधून बोलत आहो बोला मॅडम अच्छा तर तुम्ही विचार केला आहे का कोणत्या कंपनीची कोणत्या ब्रँडची कार हवी आहे तुम्हाला तुम्ही मला तुमचं बजेट सांगू शकता का मॅडम आठ लाखाच्या आतमध्ये तर आमच्या शोरूमध्ये मारुतीची टाटाचे रिनॉल्टचे सुजीकीचे ह्यूंडाईचे सगळे मॉडेल्स तुम्हाला मिळून जातील पण जसं तुम्ही बजेट सांगताहेत तर त्या बजेटप्रमाणे रेनॉल्ट क्विड ही एक कार तुम्हाला खूप परवडेल याची सरासरी किंमत तुम्हाला साडेसहा ते सात लाख पडेल मॅडम अच्छा तर ह्याच्यामध्ये सर्व फीचर्स आहेत आणि जे एक्स्ट्रा फीचर्स पाहिजेत एका कारमध्ये सेम ते सर्व फीचर्स तुम्हाला ह्या कारमध्ये मिळतील मॅडम ही फोर सीटरच आहे कार पण त्याची लूक्स आणि त्याच्यामध्ये चार एयरबॅग्स आहेत तर जे तुमा तुमच्या सेफ्टीसाठी जास्त चांगलं राहील ते हो ह्याचं कसं नऊशे नव्याण्णव सीसीचं इंजिन आहे आणि ह्याच्यामध्ये नऊ वेरिएंट्स मिळतील वेगवेगळे कलर्स मिळतील तुम्हाला आणि कसे ह्याला स साडे चार फोर पॉइंट फाइवची रेटिंग मिळाली आहे कार्समध्ये आणि कशी अशी खूप जास्त म्हणजे परवडण्यासारखी तुम्हाला आवडेलही ह्याच्यामध्ये जे नवीन फीचर्स तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन लुकप्रमाणेच तुम्हाला इनबिल्ड अलेक्साही मिळेल ज्या जे तुम्ही वॉइस कंट्रोल तुम्ही करू शकता त्याला हो ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोम्ही मिळतील सध्या ह्या कारमध्ये तुमाला लाल कलर सिल्वर कलर पांढरा कलर ब्रॉन्झचा कलर आणि ब्ल्यू कलर असे मिळतील तुम्हाला जर तुम्ही ई एम आयवर घेत आहेत तर तुम्हाला इथे फक्त पन्नास हजार तुम्हाला डाऊन पेमेंट भरावं लागेल मंथली तुमचं इथे जाईल जाईल तरी पंचवीस हजारापर्यंत जाईल मॅडम

ते तुम्हाला दोन वर्षाचंच राहील इंटरेस्ट त्याच्यामध्ये फक्त तीन परसेंटच लागतो मॅडम बरं बरं हो हो तुम्ही तसं करा तुम्ही शोरूमला या मी तुम्हाला कार दाखवून देतो आणि सर्व जे तुम्हाला ऑफर आणि स्कीम पाहिजेत आणि लोन लोनची सर्व तुम्हाला कनकोणती फॅसिलिटीज अवेलेबल आहे ते तुम्हाला इथे समजून देतो मी बरं ठीक थँक यू मॅडम